रियल मी नारझो ट्वेंटी प्रोचे काही निगेटिव्ह पॉइंट्स आहे त्याचा जो मेगा पिक्सेल कॅमेरा आहे तो चांगला नाही आहे त्याचे जे फीचर्स आहे ते चांगले नाही आहे त्याचा जो बॅटरी बॅकअप आहे ते चांगले नाही त्याचे जे ॲप्स आहे ते इझीली हँडल करता येत नाही किंवा हाताळता येत नाही त्याचा जो फ्रंट एंड टाइटन कॅमेरा आहे तो क्लियरिटी देत नाही आहे त्याचा जो स्टोअर डेटा आहे तो जास्त प्रमाणामधे स्टोअर करून ठेवता येत नाही स्टोअर डेटा खूप कमी आहे त्याची जी सेटिंग आहे ती खूप जास्त टफ आहे खूप जास्त कठीण आहे हाताळायला त्याचे जे बॉडी जे आहे जो डिस्प्ले आहे त्याचा जो इंच आहे ती मला सहा पॉइंट पाच म्हणजे त्यापेक्षा कमी आहे त्यामुळे तो मला त्याची बॉडी डिस्प्ले बॉडी आवडली नाहीये तसेच त्याच्यामधे जो फोर सिक्स जीबी फोर जीबी रॅममधे जास्तीजास्त स्टोअर करून ठेवता येत नाही डेटा तसेच त्यामध्ये मेमोरी पण ॲ ड करावी लागते आणि तो डुअल सिमचा मोबाईल नाही येत तो फक्त सिंगल सिमचा मोबाईल आहे असे काही त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स आढळले मला